प्रदेशात अनेक भाषा आहेत त्या भाषेचा मराठी भाषेशी संबंध असा आहे की आज भारतातील प्रत्येक व्यक्ती ही विविध कामानिमित्त अनेक प्रदेशामध्ये जात असतात तिथे कोणतंही जरी भाषा असली तरी अमेरिकेसारख्या मोठ्या देशामध्ये इंग्रजी भाषा असतात त्या भाषे भाषा सोडून मराठीमधून जे आपल्याशी बोलताना मराठी भाषेमध्ये बोलत असतात ह्यामध्ये जेव्हा परदेशात इतर लोकं जात असतात त्यांचा मराठीशी संबंध येतो मराठी भाषा ही संपूर्ण देशभर जगभर बोलली जाते मराठी भाषेची व्याख्या ही अधिक आहे मराठी भाषा ही ठराविक स्तरावर किंवा काही गाव शहर किंवा भारतापुरती मर्यादित नसून ती प्रदेशता प्रादेशिकता ही जास्त महत्वाची झालेली आहे आणि जिथे लोक मराठी भाषेचा वापर करतात तिथे आपला देश आपली भाषा ओळखून येते आज प्रदेशामधील अनेक लोकं हे कामानिमित्य जात असतात त्यामध्ये मराठी माणूस हा मराठी माणूस हा ओळख यामुळे मराठी भाषा ही अत्यंत पुढे गेलेली आपल्याला दिसून येते